हो प्रवास करत असताना खूप सारे असे प्रॉब्लेम्स आमच्या समोर आले होते आम्ही केरळला जाताना रस्त्यामध्ये खूप मोठा घाट लागला होता आणि अशा वेळेला आम्हाला तिथे स्वच्छतालय तिथे अव्हेलेबल नव्हतं आणि तेव्हा माझ्या फॅमिलीमधेसुद्धा खूप जणांना तो त्रास सामोर सामोरा जावा लागला त्या घाटात जात असताना आम्हाला एकही तिथे हॉटेल लागलेलं नव्हतं त्यामुळे खाण्यापिण्याचे खूप जास्त हाल झाले होते आणि अशा प्रकारे आम्ही तीनचार तास हा हे हा त्रास सहन करत होतो तिथे घाट असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा अव्हेलेबल नव्हती आणि पूर्ण तो घाटच तीनचार तासाचा असल्यामुळे आम्हाला कुठलाही तिथे पर्यायच राहाय राहिलेला नव्हता अशा वेळेला आम्ही खूप तो त्रास सहन केला पुढे आल्यानंतर आम्हाला एक तीनचार तासांनंतर एक हॉटेल भे भेटलेलं पन तिथेही आमची खाण्याची व्यवस्था पाहिजे तशी झाली नव्हती आणि अशा प्रकारे आम्ही केरळला जात असताना ह्या आव्हानांना आम्हाला सामोरं जावं लागलं